मी दररोज शेतात साधारण दोन ते तीन तास घालवतो सकाळी लवकर शेतात जातो ताजं वातावरण आणि थंड हवा खूपच छान वाटते तिथे मी पिकांना पाणी देतो पण खत टाकतो आणि झाडाची निगा राखतो कधी कधी बायलाचे देखभालही करतो सतत काम करताना सतत हालचाल होते त्यामुळे शरीराची चांगली व्यायाम होतो शेतीमुळे मला ताज आन्न मिळतं आणि रायसायनिक पदार्थांपासून दूर राहता येतं मातीशी जोडलेलं काम करताना मन शांत राहतं आणि तनाव कमी होतो उन्हात मोकळ्या हवेत काम केल्यामुळे शरीर तंदुरुस्त राहतं मला शेतीमधून फक्त उत्पन्न नाही तर आरोग्याचेही खूप फायदा होतो म्हणून मी शक्य तितका वेळ शेतात घालवण्या्चा प्रयत्न करतो